तुम्ही कस्टमर केअ कस्टमर केअरतून बोलत आहे ओलाच्या ॲक्च्युअली मी थोडी देर थोडे वेळ पहिले ओला बुक केली होती मला खामळ्याला जायचं होतं आणि मी ते ट्रिप बुक केली होती आणि थोडंसं एमर्जन्सी असल्यामुळे मी ते ट्रीप कॅन्सल केली आणि मी ऑलरेडी पेमेंट करून टाकलं होतं ऑनलाईन पाचशे रुपये मी केले होते आता ते मेडिकल एमर्जन्सी असल्यामुळे ते ट्रिप मी कॅन्सल केली तर आता मला ते रक्कम जे आहे ते परत पाहिजे मला माझ्या ओला वॉ वॉलेटमध्ये आणि मी याच्या पहिले तर ड्रॉ ड्रायव्हरला कॉल केला तर त्याने मला म्हणाला का तुम्हाला कस्टमर केअरवर कॉल करावं लागेल त्याशिवाय तो देऊ नाही शकत तर मी तुम्हाला कॉल केला आहे आणि मी तुम्हाला अर्ज करतोय की तुम्ही मला लवकरात लवकर पाचशे रुपये परत माह्या ओला वॉलेटमध्ये टाकून द्यावे थँक यू